अमरावती जिल्ह्यातून हे पारंपरिक पोहे हा प्रसिद्ध झालेला आहे ते पोहे आम्ही पतले पोह्याचे पोहेचे पोहे घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही जाडे पोहे करते जाडे पोह्याचेच पोहे छान होतात आम्ही घरी पोहे करतो आणि त्याच्यामध्ये कांदा निंबू निंबू पिळून टाकले की छान पोहे होतात त्याच्यानंतर संबार मिरची आलू हे पोहे आम्ही हॉटेलामध्ये पण खाऊ शकतो त्याच्यावर रस्सा घेऊ शकते त्यांच्या नंतर आमच्या घरी सर्वांनाहा पोहे आवडतात आम्ही शेजाऱ्यांना पण देऊ शकतो खूप छान होतात